आमच्या धर्माचा अभ्यास करणे हा आमचा शालेय अभ्या अभ्यासक्रमाचा भाग नसून आम्ही घरीच देवधर्म करत असतो शाळेमध्ये फक्त आम्हाला देवाची कुठली तरी प्रार्थना करावी लागते पण त्यातून आमच्या आयुष्यात असा समाविश्ट होतो की केंद्रामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकल्या जातात कोणी कोणाच्या अडचणी घेऊन येते तर कोणी कोणाचं सुख घेऊन येतं तर कोणी कोणाचं दुःख घेऊन येते त्या सगळ्या गोष्टींचा समावेश झाल्यामुळे हे जे जे प्रार्थना अगेरा सांगतात ते ते केंद्रामध्ये वगैरा बोलल्या जातात आणि याचा दृष्टीकोण हा खूप चांगला आहे प्रत्येकजण आपापली आपुलकी जिव्हाळा दाखवून ते केंद्रामध्ये येत असतो